भारतातलं कृषी क्षेत्र खूप खूप सुंदर आहे खूप चांगलं आहे खूप मोठं आहे भारतामध्ये एवढे पीक पिकले जाते की बाहेरच्या देशात किंवा भारतामध्ये दुसऱ्या कु काही देश स्टेटमध्ये नाही पिकले जात जसं काय आहे कॉटन शुगरकेन आहे मिल्कचं प्रोडक्शन आहे हे सगळं खूप भारतामध्ये होतं खूप चांगल्या पद्धतीत होतं शुगरकेन फॅक्टरी असते तिथं जर आपल्याला तिथून आपल्याला गूळ पण भेटतो साखर भेटते तेच्यानंतर आपल्याला कॉटन पण भेटतो आणि भारतामध्ये बाकीच्या काही गोष्टी आहे गहू तांदूळ मका आहे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहे जे आपल्याला भारतामध्ये उगवून भेटतात त्या त्याच्यापाठी खूप कष्ट करावे लागतात बट ते आपल्याला भेटतात आणि जे शेतकरी जे कष्ट करतो तेच्या कष्टामुळे आपल्याला हे सगळं खायला भेटतं खायला भेटतं साखर साखरमुळे आपल्याला साखरच्या कारखान्यामध्ये आपल्याला गूळ भेटतो साखर भेटते शुगरकेन ज्यूस भेटतो तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला भेटतात